राज्यातील पारंपरिक औषधांसोबत आरोग्यसेवेला एकत्रित केले जाते जसं की आपण हेल्त कँम्प लावतो एखादं शिबिर घेतो हेल्तसाठी किंवा एखादं आरोग्य निधी सेवा प्राप्त करण्यासाठी आपण एका हॉस्पिटलमध्ये जातो त्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या प्रकारांचे आजारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारांची औषधे अशी उपलब्ध असतात आणि तिथे प्रॉपर चेकअप करून एखाद्या क जे असतात आपले पेशंट त्यांची चेकअप करून त्यांचं ब्लड चेकअप करून त्यांना काय हवं काय नवं आणि काय त्यांना लागते त्यांच्या लाईफमध्ये त्यांना पुढे चांगलं जगायसाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे ते त्यांना तिथे प्रॉपर प्रकारे इम्फॉमेशन दिल्या जातात आणि असे खूप सारे प्र प्रकल्प आयोजित केले जातात आणि हे इथेच नाही तर प्रत्येक सिटीमध्ये आयोजन करण्यात येते प्रत्येक राज्यात प्रत्येक राज्यात पारंपरिक औषधांसोबत आरोग्यसेवेला भेट दिली जाते नि आरोग्य मंत्रालयाकडून त्याचीच तशी सुविधासुद्धा केलेली आहे की प्रत्येक राज्यामध्ये एक आरोग्यनिधी कँम्प करायलाच हवा आणि प्रत्येक वेळेस तो एक सक्सेसफुली म्हणून निघतो आणि प्रत्येक वेळेस तिथून एखाद्या व्यक्तीच्या तिथे असे पण सेवा उपलब्ध असतात की कोणाचं जर डोळ्याचं ऑपरेशन असेल हाडाची सर्जरी असेल तिथे कमी पैशात किंवा न शुल्क लागता असलं जर गरीब पोवर्टी लाईनच्या खालचे लोक असणार तर त्यांना ते मोफतमध्ये केल्या जातात तर ते एक त्यांच्यासाठी खूप मोठी एक चांगली गोष्ट असते नि ती असायलाच हवी